बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने घेतली जाणारी पिके म्हणजे सोयाबीन हा घटक सगळ्यात जास्त प्रमाणात राहतो सोयाबन सोयाबीन झाला हरभरा झाला आणि कापूस हा पण खूप जास्त प्रमाणात विदर्भाच्या भागामधे हा कापूस जास्त प्रमाणात लावल्या जातो तर याची जी बाजारपेठ आहे ही ज्या ज्या ठिकाणच्या आपलं छोटे छोटे खरेदी विक्रीची जी सेंटर आहेत त्या त्या ठिकानी जमा होतात आणि त्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहचवल्या जातात